आमच्या संस्कृतीमध्ये कला जोपासली जाते शिवणकाम मेकअप आर्ट सुतारकाम गवंडीकाम कुंभारकाम हँडमेड वस्तू पेपरपासून वस्तू बनवणे अशी बरेच कामं आहेत की ज्यातून प्रत्येक जण आपला पैसे कमवतात आणि स्वत चा घर चालवतात शिवणकाम असं आहे की शिवणकामामध्ये प्रत्येक महिला स्वत चा ब्लाऊज शिवते स्वत चा ब्लाऊज शिवल्यानंतर ती जे पैसे बाहेर देते ते तिची पैशाची बचत होते तेच्यानंतर ब्युटिशियन आहे ती ब्युटिशियनमध्ये मेकअप करणे सुंदर दिसणं हे प्रत्येक महिलेला आवडतो त्याच्यामुळे ती महिला आवडीने ते मेकअपचं शिकायलासुद्धा जाते आणि मेकअप शिकल्यानंतर स्वत चा मेकअप करते इतर त्यांच्या महिलांचाही मेकअप करते आणि कुठे कार्यक्रम वगैरे असेल तर त्या महिलेला त्या मेकअपची ऑर्डरसुद्धा येते आणि ती बाहेर जाऊन त्याच त्याच्यातून ती चार पैसे कमवते सुतारकाम जे लोकं करतात ते सुतारकाम करतात ते आपले लाकडापासून वस्तू बनवल्या हल्ली लाकडापासून वस्तू बनवतात ते कोण वापरत नाही आहे पण माझ्या मते तरी ते ते लाकडाच्या वस्तू वापरणं खूप गरजेचं आहे कारण तेच्यापासून खूप छानछान डिजाईन बनवल्या जातात अशा डिजाईन आता त्या बघायला पण भेटत नाही आहेत आणि आता ज्या आपण जे फर्निचर वापरतो ते फर्निचर फार काळ टिकत नाही आहे आणि ते खराब होतात तुटतात पण जे लाकडाची वस्तू बनवली जाते लाकडापासून बनवलेले ते खूप काळ टिकतात आणि पैशाची बचतसुद्धा होते पेपर पेपरपासून आपण जी वस्तू बनवते एवढ्या छान छान वस्तू बनवल्या जातात की ते आपण आपल्या भिंतीवर लावूनसुद्धा आपण डेकोरेशन करू शकतो अशा एवढ्या छान वस्तू पेपरपासून बनवल्या जातात आपल्याकडं खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप अशा कला आहेत की प्रत्येकाला त्या कला येतात पण त्या कलेचं वाव कोणाला अजून कळलेला नाही आहे त्यांची ती जी कला आहे ती पुढे अजून गेलेली नाही आहे सामान्य माणसाकडं भरपूर कला आहेत पण त्या कला पुढे आणन्यासाठी एक मार्ग नाही आहे त्याच्यामुळे ते ज्याच्याकडं जी कला आहे ती फक्त त्याच्याकडंच राहाते जेणेकरून ती पुढे जाईल असं काहीतरी मार्ग त्यांना जर सापडलं तर ती कला नक्कीच पुढे जाईल आणि त्यातून जी समोरची व्यक्ती आहे त्या समोरच्या व्यक्तीचं पण भलं होईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी कला आहे कलासुद्धा जोपासली जाईल म्हणजे जे काही आपले काम करतात त्यांनाही ते काम करण्यामध्ये आवड राहील आता काय झालं आहे कला सर्वांकडे आहे पण त्या कले कलेतून त्यांना पैसा मिळत नाही आहेत म्हणून सामान्य माणूस ती त्यांची जी कला आहे ती अस्ती अस्ती अस्ती बंद करत चाललेले आहेत पण कोणाला तरी असं कला पुढं नेण्यासाठी त्यांना मार्ग जर सापडला तर नक्कीच ही आपली जी महाराष्ट्रातली जी कला आहे पारंपरिक कला आपण जी बोलतो ती नक्कीच सांभाळली जाईल आणि जेणेकरून आपली जी पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीलासुद्धा ती कला जोपासली जाईल आणि ते पुढे ते सुद्धा त्या आवडीनी करू शकतील आणि जेणेकरून ते त्यांच्या घराचं कुटुंबीयांचं घरखर्च चालवू शकतील